हा सर आपल्याकडे क काय सर्विस अवेलेबल आहेत आपल्याकडे खुर्ची आणि बेडमध्ये खुर्चीमध्ये बेडमध्ये अशा प्रकारचे फर्निचर काय काय अवेलेबल आहेत आपल्याकडे सर मला प्राईस कळेल

तरी मला थोडं प्राइस सांगा ना सर

अच्छा ठीक आहे म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ऑर्डर द्यावं लागेल कसं अच्छा नाहीतर तुमचं आपल्या शॉपला आपल्या शॉपला भेट देऊन आम्ही काही व सॅम्पल बघू शकतो का

हो चालेल सर मला पाठवा डिटेल्स तसे आम्हाला आवडले की आम्ही तुमच्या शॉपला भेट देऊ सर हो सर धन्यवाद सर धन्यवाद सर हो सर